माझे धावण्याचे बूट हे स्पोर्टचे आहेत व ते मला त्यांच्या लूकमुळे खूप आवडतात तसेच ते बूट घालून मला धावताना त्या बूटामुळे माझ्या पायाला दुखापत म्हणा किंवा काही सालटे निघणे म्हणा किंवा काही त्रास होत नाही जास्त व ते बूट स्पंजी असल्यामुळे मला थोडी त्याच्यामुळे पायाला ग्रीप भेटते व माझ्या असे खाली जमिनीवर चिखल असेल किंवा माती असेल त्याच्यावरती माझ्या अशी ग्रीप पक्की धरतात ती बूट व ते बूट असे दिसायला आकर्षक पण आहेत व ते आपण असं कोणत्या पण कपड्यावर म्हणा ड्रेसलो म्हणा ते आपल्याला सुट होऊन जातात आणि धावण्यासाठी खूपच चांगले आहेत ते बूट त्याच्यामुळे मला ती बूट खूपच आवडली आणि ते स्पोर्टचे बूट आहेत ह्यामुळे ते बूट खूपच मला आवडतात व ते मला घालून पळायला खूप स् मदत होते